मी माझं लॉगिन करून माझ्या कार्टमध्ये लॉगिन करतो आणि मी ज्या काही जोडलेल्या वस्तु होत्या जसे चप्पल जोडे कपडे काही ज्वेलरी वगैरे गॉगल्स अशा काही वस्तु जोडलेल्या होत्या त्या मी मला आवश्यक नसल्यामुळे त्याची काही गरज भा मला नाही आहे त्यामुळे ती मी कार्टमध्ये जाऊन त्या कॅन्सल किंवा मग मी डिलीट करून टाकतो